हो हो बोलतो आहे बोला अच्छा

तुमचं बजेट पंधरा लाख म्हणजे जागा तुमची आहे का फक्त तुम्ही बांधणार आहे ते बजेट पंधरा लाख आहे अच्छा बरं चालेल तुम्ही आमच्या ऑफिसला जर आला ना तर तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन बघायला मिळतील त्यामध्ये तुमच्या प्रेफरन्सनुसार सुद्धा आम्ही ते कस्टमाईज करून देऊ शकतो आहे त्यामध्ये फक्त तुम्हाला म्हणजे लेआउट करून हवे आहेत का पूर्ण गार्डनिंगच करून हवे आहे ते सुद्धा तुम्ही सांगू शकता

बरं किती आहे तरी तो एरिया बरं त्याप्रमाणे मग तुम्हाला कोणती माती लागणार आहे कोणतं खत लागणार आहे ते सगळं तुम्ही जर आम्हाला मेसेज केला किंवा आमच्या ऑफिसला येऊन जर कळवलं तर त्याप्रमाणे आम्ही ते झाडं वगैरे पण ॲवेलेबल करून देऊ शकतो आहे आणि तुमच्या बजेटमध्ये सुद्धा सगळं मिळून जाईल त्याची काय काळजी करू नका अशी आमची चार पाच झाडं लावायला हजार रुपये असा आहे आणि पूर्ण जर गार्डनिंगच करायचं असेल तर ते माती खत या सकट पाच हजारपर्यंत जाते हां हां ते सगळं मिळून जाईल तुम्हाला डिझाईन्स वगैरे आमच्याकडे सगळं अवेलेबल आहेत तर तुम्ही येऊन एकदा बघू शकत आहे किंवा आमची वेबसाईट चेक करू शकत आहे अर्जंट म्हणजे तरी आता ते सगळं माती वगैरे सगळी पहिल्यांदा व्यवस्थित पसरून वगैरे की सगळं व्हायला दहा पंधरा दिवस तरी लागतील अजून काय तुम्हाला लागणार होतं म्हणाला नवीन नवीन टेक्नॉलॉजीप्रमाणे आपण त्यामध्ये ते पाणी ठिबकसिंचन वगैरे ते सुुद्धा आपण त्यामध्ये ॲड करू शकतो आहे म्हणजे तुम्हाला घालायची गरज लागणार म्हणजे इंटरनल डिझायनिंग म्हणत आहे काय हां ते तुमची जागा बघून ठरवण्यात येईल ना तुमची जागा आधी बघायला लागणार कसं आहे कन्स्ट्रक्शन तरी तरी आमच्या आपली टीम एकदा तुमच्याकडे घ येऊन जाईल टीमनं बघितलं की मग तुम्हाला डिझाईन्स आम्ही सगळ्या ऑनलाईनच पाठवू मग त्यामध्ये तुम्ही सिलेक्ट करू शकत आहे हो हो ठीक आहे चालेल आजही तुम्ही दुसरं काही करू शकता म्हणजे गार्डनमध्ये आम्हाला कसं हां तसं पण करू शकतो आहे छोट्या मुलांसाठी खेळायला जागा वगैरे पण आपण करू शकतो आहे म्हणजे अर्ध्या भागात गार्डनिंग आणि अर्ध्या भागात असं प्लेग्राउंडसारखं बरं चालेल तसंही करू शकतो आहे आपण आणि बाकी मग डिझाईन्स तुम्हाला आम्ही पाठवू कधी येऊन जात आहे तुम्ही ऑफिसवरती तुम्हाला ऑफिसचा ॲड्रेस मी मेसेज करते हां हां ठीक आहे चालेल थँक्यू